हॅलो हां बोल ना बोल ना

हो हो ठीक ठीक आहे ना ठीक आहे ना जाऊ ना जाऊ मी पण छान बघितले आहे तिथे छान छान आहे म्हणून

हो

ठीक आहे ना जाऊत ना कधी जायचं हो बघूत् म त्या वेळेसनि जाऊत ना

हो ओके ओके चालेल ठीक आहे ना तर जे जे फिक्स करा आणि सांगा मला ठीक आहे ठीक आहे हो ठीक आहे हो ठीक आहे ठीक आहे हो हं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना चालेल ना हो हो ही वाली करूत हां ठीक आहे हो ठीक आहे ना हो ठीक आहे ना हो हो चालेल चालेल हो ठीक आहे ठीक आहे हो चालेल चालेल हो